हॅलो हॅलो हॅलो हा आवाज येते लँड्रीमध्ये कॉल लागलाय ना हो अगं मला माझे कपडे पाठवायचे होते तर मग आत्ता कुणाला पाठवायला जमेल का ॲक्च्युअली आज मला जमणार नाहीयेत आणि मला जरा अर्जंट पाहिजे होते तर मग कोणी पीक करत असेल तर चालेल मग हां आणि ॲक्च्युअली माझे त्यात मी थोडे सॉर्ट केलेले आहेत तर त्यात काही फक्त काही फक्त इस्त्री ला द्यायचेत आणि बाकी काही ड्रायक्लिनचे सेप्रेट दिलेत मी हो नाही मी सॉर्ट केलेले आहेत आणि मी पिक करायला जे येईल त्यांना तसं सांगून देईल आणि जरीपण मी नसेल तर घरी दुसरं कोणीतरी असेल तसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देईल हो आणि माझं मागच्या वेळी एक ड्रेस मिस झालेला मी तुला बोलली होती तर तू चेक केलं का ते हो मग माझे कपडे पिक करायला येईल तर तू त्यांच्याकडे पाठवून देशील आणि मी आज जे कपडे देनार आहे तर त्यातले मला काही थोडे अर्जंट पाहिजे होते तर कधीपर्यंत देऊ शकते मला एक दोन दिवसात बाहेर जायचं होतं तर त्याच्यासाठी मला त्यातले काही कपडे थोडे अर्जंट पाहिजे होते तर मग तुम्हाला सगळेच दिले तर चालेल ना कारण मग नंतर मी पण लवकर पीक नाही करू शकनार मी बाहेर गेली तर हो आणि ड्रायक्लिनचे एक दोन दिवसानंतर दिले तरी चालेल आनि जे प्रेस जे आहेत ते फक्त उद्यापर्यंत मला सगळे देऊन टाक ठीक आहे आजच्या दिवस तू पिक करायला कोणाला तरी पाठव मग पायजे तर उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी मी लवकर घेऊन येईल तुझ्याकडुनं तेव्हा मी स्वतः येईल तु नेहमी जिथे पाठवतेय ना तिथेच दे म्हणजे घरीच पाठव बाहेर नको आहे घरीच

काय बोलली हो हो हो काही प्रॉब्लेम नाहीये आणि ह्या ग ह्या ड्रायक्लिनच्या कपड्यांमध्ये पण तुला काही कलर वगैरे जाणारे कपडे वाटले ना तर तू व्यवस्थित चेक करून बघ ते हो हो चालेल मग आज ड्रेस घेण्या्साठी दे पाठवून कुणाला तरी मी सॉर्ट करून देते त्यांच्याकडे हो हो चालेल चालेल बाय